लहान मुलांचे पोषक आहार असतात डाळ भात वरण आणि तांदळाचं पाणी आणि फूड वगैरे तर लहान मुलांना सहा महिन्याची झाले की त्यांना तांदळाचं पाणी चालू करायचं तर ही सर्व लहान मुलं मुलांची पोषक आहार आहे आणि तो त्यांना देवा द्यावाच लागेल